आमच्या घराच्या आसपास खूप अशी मोठ्ठी जा जागा आहे की ज्याचा उपयोग मैदानास मैदान म्हणून केला जातो इथं लहान मोठ्ठी माणसं मोठ्ठी मुलं लहान मुलं सगळेजणं क्रिकेट खेळण्यासाठी या मोकळ्या जागेचा वापर करतात अनेक क्रिकेटच्या मॅचेस या मैदानावर होतात सध्या क्रिकेट हा सगळ्यांच्या आवडीचा विषय झालेला आहे मुले असूदेत मुली असूदेत सगळेच जण क्रिकेट खेळत असतात आणि क्रिकेट खेळण्यासाठी मोठ्ठंच्या मोठं मैदान लागतं मी ज्या भागात राहते त्या भागामध्ये पुष्कळ अशी मोकळी जागा आहे त्यामुळं त्या मोकळ्या जागेचा उपयोग मुलं सकाळ संध्याकाळ दिवाळीची सुट्टी असल्यामुळे क्रिकेट खेळण्यासाठीच करतात त्यामुळं प्रशिक्षण घेण्याचा मुलांना प्रश्नच येत नाहीत मोठ्ठ्यांचं बघून छोटी मुलं शिकत असतात शाळा चालू झाल्या की काही शाळेतले शिक्षक संध्याकाळचा खेळाचा तास या ग्राउंडवर या खेळाच्या या मैदानावर व्यतीत करतात मग काही ठिकाणी कबड्डीचे खेळ चालू असतात काही ठिकाणी खो खो चालतो काही ठिकाणी भालाफेक खेळ के खेळ असतात काही मुलं काही ठिकाणी गोळाफेकचं प्रॅक्टिस केलं जातं काही मुलं लांब उडी काही मुलं रनिंग काही उंच उडी असे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळताना दिसतात पण सध्या दिवाळीची सुट्टी असल्यामुळं मुलं इथं आत्ता सध्या तरी खेळत नाहीत फक्त मुलांचा एकच खेळ चालू आहे तो म्हणजे क्रिकेट मी ही स्वतः कबड्डी ऑल इंडिया कबड्डी प्लेयर आहे मी दोन हजार मे एकोणीसशे शह्याऐंशीमध्ये नोकरीला लागले त्याच्याआधी मी कबड्डी खेळत होते पाचवीला असल्यापासून मी नोकरी लागेपर्यंत कबड्डी खेळत होते मी ऑल इंडिया कबड्डी गेम खेळण्यासाठी मध्यप्रदेशच्या रेवामध्ये गेले होते शिवाजी युनवर्सिटीमार्फत तेव्हा आमच्या कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली या चाल चार जिल्ह्यातून फक्त बारा उमेदवार निवडायचे होते बारा खेळाडू निवडायचे होते त्या बारा खेळाडूंमध्ये माझी निवड झाली होती आणि मी ऑल इंडिया कबड्डी असोशिनमध्ये खेळायला गेले होते ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे धन्यवाद